लेखन मला फार आनंद देते आणि मी लेखन करते पण त्या लेखनामध्ये विशिष्ट अशा काही सवयी मी ठेवलेल्या नाही पण रोज काहीतरी लिहायचं हे मात्र मी ठरवून ठेवलेलं आहे त्या लेखनामध्ये विषय असा नसतो आणि मला कथा लिहायला जास्त आवडतात कथा मी लिहिते आणि त्या कथांचं एका दुसऱ्या वहीमध्ये त्याचे अनुक्रमणिका करून कोणती कथा लिहिली आहे कधी लिहिली आहे त्या कथेवर तारीख वगैरे मी व्यवस्थित घालून ठेवते पण बऱ्याच वेळा मी माझं माझं नाव किंवा फोन नंबर लिहायला मी नेहमीच विसरते तर पण ती आता मला सवय लावून घ्यायची आहे दैनंदिनी तर दैनंदिनी मी लिहिते पण म्हणजे आज उठून काय केलं हे काय केलं हे असं मी काही न लिहिता आज मला कोणता नवा विचार सुचला नवा विचाराने मला काय प्रेरणा दिली कथेच्या माझ्या प्रेरणा काय कोणत्या विचारातून कोणत्या घटनेतून कोणत्या प्रसंगामधून मी लिहू शकते ह्यासाठी मी दैनंदिनीची नोंद करते त्याच्यानंतर मला जर कुठल्याही ठिकाणी कळलं की हा हे लेखन यासाठी लेखनाची आवश्यकता आहे वेगवेगळे विषय त्यांनी दिलेले आहेत तर ती मी एका वहीमध्ये एका डायरीमध्ये त्याची नोंद करते आणि त्यांची जे आपण त्यांच्याकडे पोचवायचं आहे ते त्यांची शेवटची तारीख काय आहे ती लिहून ठेवते त्यांच्या शब्दमर्यादा किती आहेत किती मर्यादेपर्यंत ते कथा लेखन करायचं आहे कोणत्या तारखेला ते द्यायचं आहे अशी मी शिस्त तेथे पाळते आणि रोज थोडं थोडं थोडं मला जमेल तसं लिहीत जाते त्यामुळे माझ्या हातांना आणि माझ्या मेंदूला दोन्हीला सावधपणाची सतत लिहायची सवय लागते अक्षर सुंदर काढणं हे फार फारसं मला जमत नही माझं जे अक्षर आहे त्या अक्षरामध्येच मी ते लिहिते पण चांगलं काढण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर व्यवस्थित समास वगैरे सोडून पॅराग्राफ करून मी ती लिहते कथा लिहिताना किंवा काही संवाद वगैरे लिहिताना की त्याचं मी प्लॉटिंग करते आणि माझ्या कथेमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत कुठलं कॅरेक्टर काय म्हणणार आहे कुठल्या कॅरेक्टरला मला जास्त म्हणजे कुठली पात्र आहे त्या पात्रांमध्ये काही संवाद आहेत का ह्या कथेला मला वळण कुठे लावायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते आणि मी एके ठिकाणी ते लिहून ठेवते आणि मग त्याप्रमाणे मला त्या पात्रांमध्ये काही फेरबदल करायचे असेल तर ते मी करते माझ्याकडून फक्त त्या कथेचं परी परीक्षण परीक्षण हे होत नाही ते होणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे पुन्हा पुन्हा परीक्षण करून लिहिणं हा माझा कथालेखनातला एक दोष आहे आणि मला वाटतं तो दोष मी लवकरच दुरुस्त करावा बाकी जनरली जे असं जे सर्वसामान्यपणे जे काही कथा लिहिताना ल लेखक पाहतात इतरांचंही वाचन किंवा काही काही मला आवडलेले दुसऱ्या लेखकांचे शब्दरचना वाक्यरचना आवडती वाक्य ही माझ्या एका वेगळ्या रायरीमध्ये मी त्याची विशिष्टपणे त्याची नोंद करून श ठेवते आणि मला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी ते पुन्हा वाचते आणि त्या वाचनाचा मला जिथे कुठे उपयोग करता येईल ते मी करते